गुरुजस स्टुडिओवाले आहे ना तर आम्हाला लग्नाची ऑर्डर द्यायची आहे हां हां विडिओ फोटो पण दोन्ही तर एकोणतीस तारखेला आहे का कोणती ऑर्डर तुमच्याकडे आहे का तर तुम्हीच यायचं शूटिंग काढायला तुमच्या दुसऱ्या गडीला पाठवू नका तर तुमच्याकडे कोण इथं अकोल्याला तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे एच डी डी कॅमेरे आहेत

तर हो ना तर कोणत्या म्हणजे एच डीचे कोणते आहेत हो का

अल्बमचे आणि शूटिंगचे किती घ्यायचे दोनतीन हजार रुपये का

तर उद्या काडी यायचं आहेना तुम्हाला चार वाजता म्हणजे हळदीच्या दिवशी अगोदरल्या दिवशी जा मेहंदीच्या दिवशी अगोदर आ मेहंदी काढणार नंतर हळद नंतर लग्न रिसेप्शन चार दिवस

बायपास

चार दिवस यायला लागणार तुम्हीच तर बोलले की दोन तीन हजार नाही नाही एका दिवसात नको हां तर तुम्ही सांगा ना मग किती द्यायचे दहा ठीक आहे मग अल्बम प अल्बमही आला ना त्याच्यामध्ये

बस तेवढंच होतं शूटिंग काढायचं